हा मॅडम गुड मॉर्निंग आपल्या शाळेमध्ये ते गॅदरिंगची व्यवस्था केली आहे का तुम्ही हो ती दिल दिलेली आहे मी पण मी म्हणार होती की ते संचालन तुम्ही करणारे का आभार प्रदर्शन बर ठीक हाय हो आणि ते ते चेंजींग रूमच तुम्ही बघा मग आणि ते नाश्तच आणि चहाच भातकुले सरांना सांगा मीच केलाय मीच केलाय हो ठीकाय आणि बसण्याची व्यवस्था करण्यासाठी रोकरे टीचरला सांगा हो बर ठीकाय मी भातकुले सर पहाते